हॅलो नमस्ते सर आय आर सी टी सी ग्राहक सेवेत मी फोन केला आहे का

हो मला आपल्याजवळ एक मार्गदक्षनाश मार्गदर्शन घ्यायचे होते तुमच्याकडून त्यासाठी मी इथं फोन केला आहे

मला रेल्वे प्रवासासाठी विशेष प्रस्तावाबद्दल काही प्रस्तावाबद्दल ऐकले होते पण त्याचे लाभ कसे घ्यायचे हे मला समजत नाही म्हणून मी इथं फोन केला आहे हो तर तुम्ही त्याबद्दल मला काही सांगू शकाल का की मी त्याचे लाभ कसे मिळू शकेल त्याचा उपयोग मी कसं करू शकेल हो हो त्याचं लाभ मिळवण्यासाठी काही अटी किंवा शर्ती असतात का आणि काय काय करायचं असतं काय काय म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स कागदपत्रे द्यायचे असतात हो का अजून काही माहिती सांगू शकाल का ओके ठीक आहे ठीक आहे हां हां धन्यवाद धन्यवाद